मी एका मराठी शाळेमध्ये शिकलेली आहे मराठी शाळेमध्ये पहिली ते दहावीपर्यंत जे पण माझे विषय होते ते मराठीमध्ये असल्याकारणाने मला सर्वात जास्त आवडता विषय होता माझा इतिहास इतिहास भूगोल हे दोन विषय माझे सर्वात जास्त आवडीचे होते इतिहास हा आवडीचा विषय असल्याच असण्याचं कारण की त्या विषयामध्ये जास्तकरून आपल्याला आपल्या अगोदर जे पण आपल्याबय आपले जे पण राजे महाराजे किंवा जी ऐतिहासिक गोष्टी आहे त्या गोष्टीचे वर्णन केले जाते भुगोलामध्ये आपल्याला आपल्या देशाबद्दल आपल्या कंट्रीबद्दल जे पण खूप काही गोष्टी सम सांगितल्या जातात त्याच्यामुळे मला हे दोन विषय खूप आवडीचे होते इतिहास आवडायचं कारण की इतिहासमध्ये पहिलीपासून ते सहा पाचवी सहावीपर्यंत आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल खूप काही वर्णन केलेले आहे त्यांची कारकीर्द सांगितलेली आहे पुन्हा खूप काही राजांचं जे सा शासन होते आपल्याला आमचं मरा आम्हाला आमचे मराठी मराठा कसं देश कसा मिळाला आप आम्ही स्वातंत्र्य कसे झालो त्यासाठी आमचं जे पण आमचे सं वीर सावरकर वगैरे किवा महात्मा गांधीजी सं सरदार वल्लभभाई पटेल वगैरे अशा काही आमच्या थोर नेत्यांनी किती झगडले हे सांगितलं होतं तर त्याच्यामुळे मला इतिहास विषय प्रचंड प्रमाणात आवडतो तसा कठीण हा विषय गणित होता कारण गणित तसा कठीण जरी नसला तरी गणितामध्ये खूप काही पहिली ते आठवीपर्यंत गणित खूप सोपं होतं पण आठवी ते दहावी ह्याच्यामध्ये गणित खूप कठीण होतं कारण त्याच्यामध्ये ते प्रमेय व्यास मूळ वगैरे हे सगळ्या गोष्टी होत्या त्या होत्या सोप्या पण एवढं काही नव्हतं त्याच्यामुळं गणित हा एवढा पण आवडीचा विषय नव्हता आणि शाळेमध्ये खूप काही आठवणी आहे पहिली ते दहावीमध्ये खूप काय मजा केलेल्या आहे शाळेमध्ये खूप शैक्षणिक कार्यक्रम व्हायचे काही नृत्य व्हायचे कधी स्पर्धा व्हायच्या विज्ञान स्पद प्रदर्शन असायचं त्याच्यावेळी आम्ही खूप काही म्हणजे अशा गोष्टी बनवायचो शाळेत डान्स असायचे त्यामुळे पहिली ते दहावीपर्यंत खूप डान्स घेतले स्पोर्ट्स असायचे लेझिम वगैरे असायचे पंचवीस जानेवारी सॉरी सव्वीस जानेवारी पंधरा ऑगष्ट ह्या दोन दिवशी लेझिम असायचे डान्स असायचे स्पोर्ट्स असायचे कवायत व्यायाम असे खूप काही असायचे आणि सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगष्ट ह्या दोन दिवसाची खूप अविस्मरणीय आठवण आहे की जेणेकरून सकाळी लवकर उठून आम्ही सकाळी शाळेत तयार होऊन जायचो त्याच्यानंतर सगळ्या सरांचे भाषण मुलांचे भाषण त्यावेळची गाणी हे खूप छान वाटायचं आणि त्याच्यानंतर झेंडा वगैरे फडकवून आम्ही शाळेतले सर वगैरे फडकवायचे आणि आम्ही त्यानंतर घरी यायचो तो दिवस खूप छान होता त्या दिवसाची अजूनही आत्ताही आठवण येते शाळेतील जण गण मण राष्ट्रगीत त्यांचे तेव्हा तेव्हाची ती बालगीतं वगैरे ते अजूनही आठवतात त्यामुळं शाळा खूप छान होती थँक्यू